आमच्या वर्धा जिल्ह्यात केळझरला घरामागे तलाव होतं पण तिथे जागा पुष्कळ होती त्याच्यामुळं ते खोदण्याचा प्रयत्न केला मग तिथे थोडं पाणी लागलं पुन पुन्हा जास्त खोदलं मग त्याला अजून जास्त पाणी लागलं त्याच्यामुळं ते अर्ध्या एकराचा तो प्लॉट तयार झाला त्याच्यात मग बीज भुई लोक बीज टाकायचे मग त्या त्यांचं खाद्य वगैरे टाकायचे त्याच्यात मग त्या मोठ्या झाल्या मोठ्या होऊन मग ते भुई लोक त्यांना पकडायचे न त्याला विकायला न्यायचे आमच्या गावात ते फार त्याचं उत्पन्न जास्त झालं होतं त्याच्या अजूनही तिथे बीज तयारच आहे तिथे घेऊन जातात विकायला अजूनही